ग्राहक सेवा विभाग विनम्र अभिवादन मी अलीकडेच आपल्या वेबसाईटवरून माझ्या आगामी प्रकल्पासाठी एक लॅपटॉप ऑनलाईन मागवला होता ऑर्डर क्रमांक चार तीन शून्य एक परंतु मला खेदाने सांगावे लागत आहे की माझ्या ऑर्डरमध्ये विलंब झाला आहे मला अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती किंवा अपडेट मिळालेला नाही हा लॅपटॉप माझ्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि ऑर्डर करताना ज्या तारखेपर्यंत डिलिवरीचे आश्वासन देण्यात आले होते त्या तारखेपर्यंत मला वस्तू मिळणे आवश्यक होते सध्याच्या विलंंबामुळे माझ्या कामावर परिणाम होत आहे आणि मी तणावात आहे कृपया आपण माझ्या ऑर्डरची सद्यस्थिती तपासावी डिलेवरीमध्ये नेमका विलंब का झाला आहे याची कल कारणं कळवावी आणि वस्तू मिळण्यास आणखी किती वेळ लागेल याची निश्चित माहिती द्यावी जर कुठलीही अडचण किंवा तांत्रिक समस्या असेल तर ती पार पडण्यासाठी आपण काय उपायोजना करत आहात तेही कृपया मला सांगावे आपल्या कंपनीची सेवा विश्वासार्हता याबद्दल मला विश्वास आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे प्रकरण तत्काळ सोडवून मला योग्य ती माहिती देणार आहात अशा परिस्थितीत ग्राहक म्हणून माझे समाधान राखणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यामुळेच मी ही विनंती करीत आहे की कृपया शक्य तितक्या लवकर माझ्या ऑर्डरची अपडेट स्थिती मला कळवावी आपण मला ईमेलद्वारे किंवा फोनवरूनही संपर्क साधू शकता माझा ईमेल पत्ता रश्मी डॉट जी डॉट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि संपर्क क्रमांक नऊ आठ चार शून्य पाच सहा सात आठ नऊ दहा आपला वेळ काढून माझ्या या विनंतीकडे आपण लक्ष दिल्याबद्दल मनोपूर्वक आभार आपण यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा अशी नम्र विनंती आपल्या उत्तराच्या परीक्षेत प्रतिक्षेत आपला विश्वासु ग्राहक रश्मी मोरे धन्यवाद